आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये म्हणजे जसं वेगवेगळ्या जातीमध्ये वादविवाद हे सुरूच असतात जसं आणि यांना जर हे वादविवाद यांना राज्याचे राज्य सरकार सामोरे जाते कारण त्यांना जर सोडवावे असतील हे जर वादविवाद तर राज्य सरकार त्याच्यासाठी खूप प्रयत्न करते त्यांच्यासाठी पण वेगवेगळ्या प्रकारच्या अवेलेबल आहेत फॅसिलिटी आणि हे तर आहेच की जातीमध्ये त्या भेदभाव होते आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळेच वादविवाद होते त्यामुळे राज्य सरकार हे यांचं जे काही असतं ते बरोबर सोडवते